सर बोला ना तुम्ही कॉल केला होता ना मी थोडासा एक लेक्चर चालू होतं माझं तर मी कॉल रीसिव्ह करू शकलो नाही बोला सर आता काय म्हणत आहे कोण मंटनला का काय झालं सर अरे बापरे

लिवची का

नाही सर तसं नसते कसं आहे तुम्ही जर पर्सनली येऊन दिली ना तर कसा प्रिन्सिपॉलसोबत तुमचं थोडंसं बोलणं होऊन जाणार सविस्तरपणे आणि त्याचं जर काही राहलं तर मग ते तुम्हाला सा सांगू शकतात त्याच्याबद्दल कसं आहे आता समोर येणाऱ्या मध्ये समोर येणाऱ्या महिन्यामध्ये युनिट टेस्ट वगैरे चालू होणार आहे तर कसं आहे आम्ही विद्यार्थ्याला जास्त सुट्ट्या वगैरे देऊ नाही शकत ना कारण की त्यांचा त्याच्यामध्ये लॉस होते त्यांच्या अभ्यासामध्ये आ तुमचा मुलगा आधीच एकदम विक आहे एका सब्जेक्टमध्ये तर त्याच्याकडे त्याला जरा जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे तरी तुमचा असा एवढा मोठा प्रॉब्लम असल्यामुळे कसं आहे तुम्ही जर पर्सनली येऊन येऊन जर लिव अप्लिकेशन दिलं तर तुमच्या मुलाच्या सुट्ट्या पण सँक्शन होऊ शकतात आणि तुम्ही प्रिन्सिपॉलसोबत सविस्तर बोलू पण शकतात हो आहे नं तुम्ही एक काम करजा लंचटाईम झाल्यानंतर या ऑफिसला

हो ते तेवढी मदत करू शकतो सर आम्ही त्याच्याबद्दल काही नाही पण ते जे गॅप भरून जर काढायची असेल तर तुम्हाला स्वतःला त्याच्या अभ्यासावर फोकस करून तुम्हाला त्याच्याकडून ते करून घ्यावं लागेल सर तसे तर त्याचे जे मित्र आहे ते तुमच्या घराला बा घराच्या बाजूलाच राहतात आपले अनिरुद्ध लोखंडेला तुम्ही ओळखतच असाल जे तुमच्या बाजूला राहतात त्यांच्याकडून काही नोट्स वगैरे घेऊन घेजा आणि त्याचा राहलेला अभ्यास तुम्ही तुमच्या म्हणजे जसं तुम्हाला शक्य होते तसं तुम्ही त्याच्याकडून करून घेजा ठीक आहे ना बाकी बाकी तर मला तसं काही प्रॉब्लेम नाही आहे काळजी घ्या सर तुम्ही त्याच्या तब्येतीची लंचटाईमनंतर या सर कसं आहे आमचं ए दीड ते दोनचा लंचटाईम राहातो अर्ध्या तासाचा तर तुम्ही दोननंतर कधी पण या पाचच्या अगोदर

हो मेडिकल वगैरे लावून देजा ना सर

ठीक ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल सर हो हो ठीक ठीक आहे काळजी घ्या सर ऑपरेशन वगैरे सक्सेस झाल्यावर कॉल करजा ठीक आहे बाकी काय राहलं तर मी आहोत मी मदत करतोच पण थोडंसं तुम्ही पण पहा ठीक ठीक आहे या मग अप्लिकेशनमध्ये सर ते पूर्ण मेंशन करजा म्हणजे ऑपरेशनची डेट वगैरे तुम्ही कुठे जाणार आहे याच्यात कोणत्या हॉस्पिटलला तुम्ही चालले आहे ते ते सगळं मेंशन करजा म्हणजे कसं आहे त्यांच्याही लक्षात राहाते आणि तुम्हाला लिव्ह पण मिळू शकते तेवढ्या दिवसाची ठीक आहे हां ठीक आहे